नमस्कार मी नवीन कॅमेरा खरेदी करण्याचा विचार करत आहे पण कुठून सुरवात करायची हे मला ठरवता येत नाही माझा छायाचित्रणाचा आवडी आणि अंदाजपत्रकाच्या आधारावर कृपया काही उत्तम कॅमेरा मॉडेल्सची शिफारस करा माझ्या छायाचित्रणाचा मुख्य फोकस पोर्ट्रेट्स आणि निसर्ग छायाचित्रणावर आहे माझा अंदाजपत्रक सुमारे पन्नास हजार ते एक लाख रुपये आहे धन्यवाद तुम्ही पोट्रेट ई ओ एस आर सिक्स आणि निसर्ग छायाचित्रणासाठी सोनी ए सेवन फोर हे उत्कृष्ट पर्याय सुचवल्याबद्दल या दोन्ही कॅमेऱ्यांमध्ये उत्कृष्ट ऑटो फोकस आणि कमी प्रकाशात उत्तम कामगिरी आहे ज्यात उच्च रिजॉल्युशन आणि चांगली डायनॅमिक रेंज आहे धन्यवाद या कॅमेऱ्यांपैकी तुमच्या म्हणण्यानुसार काही विशेष वैशिष्ट्य आहेत का माझा माझ्या घर गरजानुसार या कॅमेऱ्यापैकी कोणत्या मला आधिक योग्य ठरेल